राज्यात क्रीडा विकास किंवा खेळांचा प्रसारण समर्थन देणारे खूप साऱ्या इथे संस्था आहेत त्यापैकी काही इथे आहेत महाराष्ट्र ॲथलॅटिक असोसिएशन मुंबई स्कूलस् स्पोर्टस् असोसिएशन महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन महाराष्ट स्पोर्ट असोसिएशन सिडको औरंगाबाद तर इथे खूप साऱ्या संस्था आहेत ज्या खेळांना इथे समर्थन देतात